मी अंडी फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला मी खरोखर केला कदाचित मी जिममध्ये जास्त वेळ आणि ड्रायव्हिंग मध्ये कमी पैसे घालवण्याचा माझ्या लहान बहिणीला आईचे कपडे द्यायचे आहे मी देखील करू शकतो कारण आम्ही समान आकाराचे आहोत आणि ते मला तसे करण्यात प्रोत्साहित करतात दुर्दैवाने मामां जी सारख्या गोऱ्याकाय चांगली दिसते जसे खरोखर कथेवर परिणाम होत असले आणि ते औषध धावपटू वापरा बाहेर असतात अर्थ तो तोडफोड करू शकत नाही कदाचित रेडाळ्याची आई आणि बहिणही तिची तोडफोड करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर जेव्हा एखादे आपण पात्र बोलतात परंतु कथा आणि कथा परंतु भूतकाळी पात्र आणि आपण जे वाचतो त्या कथादाराचा भूतकाळ पाहात असतो ज्या कथांचा निवेदक मुख्य पात्र आहा नाही अशा कथांसाठी आपण काही संशोधन करतात तर ते पात्र जसं बाब्या म्हणून हे मला खूप आवडते